समीर रेस्टॉरंट आहे का हा सर मला मी लवेकर बोलते आहे नांदेडमधून मला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये एक पंचवीस जणांची व्यवस्था करायची होती जेवणाची तर उद्या सर वाढदिवसाचा कार्यक्रम आहे पंचवीस जुलैला हा तर आपलं ए सी आहे की नॉन ए सी आहे सर रेस्टॉरंट नाही ते टेबल फंक्शन म्हणून अरेंज नाही करायचं आहे टेबलवरच आम्ही हा ह अच्छा आणि पाणीवगैरे बिसलेरी ओके हा

अच्छा आणि एम एन

ठीक आहे तुम्ही मला मेनूकार्ड पाठवा या नंबरवर मी पाहून आप आम्ही ठरवतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळवतो त्याची व्यवस्था अच्छा आणि संध्याकाळचा कार्यक्रम असल्यामुळे बाकी व्यवस्था व्यवस्थित राहील ना चहा पाणीवगैरे काय सुरुवातीला स्टार्टर आणि मग त्यानंतर

कारण काही लहान मुलं आहेत काही वृद्ध आहेत त्यानुसार आपल्याला मेनू ठरवावा लागेल ना आणि हा ठीक आहे ठीक आहे